खेळताना जखमी होणाऱ्या खेळाडूंच्या पुनर्वसनासाठी किंवा अ अपघात झालेल्या खेळाडूंच्या पुनर्वसनासाठी आमच्या परिसरात खूप साऱ्या सुख सुविधा आहेत जसं की केअर सेंटर आरोग्य सुखसुविधा विमा ट्रॅव्हलिंग सूट ह्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत